जर पॉझिटिव्ह एक्सपिरियन्सबद्दल म्हटलं तर मी इतक्यातच केशकिंग हेयर ऑईल वापरलं होतं इतक्यातच म्हणजे मी त्याला वापरणं सुरू केलं होतं लिटरली लाईक तीन वर्षाआधी तर माझे केस म्हणजे माने एवढे होते आणि खूप भुरकेट्रक होते आणि इतकी जास्त वाढसुद्धा नव्हती पण जसे जसे दिवस जात गेले तसे तसे मला खूप सारे चेंजेस दिसायला लागले आणि जर तुम्ही आता बघाल तर मग माझे केस एकदम म्हणजे काळेशार घने आणि दाट आहेत आणि खूप लांबसुद्धा आहे कंबरेपेक्षाही खाली तर हा म्हणजे खूपच एक जास्त पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स मला त्या प्रोडक्टमधून मिळाला आणि खरं सांगू तर जे हे केशकिंग हेयर ऑईल आहे हे आयुर्वेदिक आहेच आहे त्यासोबतच जेव्हा आपण ह्या ऑईलला लावतो तर मन जे आपलं माईंड आहे ते एकदम स्ट्रेसफुल राहते आणि इतकी अशी शांतता वाटते की मी सांगू नाही शकत तर ही एक खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्या हेयरऑईलचा आणि जर तसंच म्हटलं तर याचे काही साईड ईफेक्टसुद्धा मला दिसले नाही माझी जी केसांची गळती होती उलट ती कमी झाली आणि आता जर आपण बघितलं तर खूप कमी केस गळतात माझे आणि मला हा प्रॉडक्ट यूज करून खूप जास्त मी तुम्हाला सजेस्टसुद्धा करील की तुम्ही घ्या म्हणून